सतरा पाच अठ्ठ्याहत्तर हा माझा बड्डे आहे तीस पाच पंच्याण्णव हा माझ्या मोठ्या मुलीचा बड्डे आहे नऊ दहा सत्त्याण्णव हा माझ्या लहान मुलीचा बड्डे आहे पंधरा आठ दोन हजार दोन हा माझ्या छोट्या मुलाचा बड्डे आहे माझ्या मोठ्या मुलीचे लग्ने पंधरा सहा एकवीसला झाले आहे